दुर्गम आणि उपेक्षित ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी मनोरंजनाचे फारसे साधन उपलब्ध नसतात तेथे दुर्गम भाग असल्या कारणाने टी व्ही वा थेटर असे मनोरंजनाचे कोणतेही साधन नसल्याकारणाने खेळ हे मनोरंजनाचे साधन त्यांना तणाव दूर करण्यासाठी उपयोगी पडतात दिवसभर काम क केल्यानंतर त्यांना संध्याकाळी खेळ खेळून त्यांचं तणाव दूर होते वेगवेगळ्या प्रकारचे खेळ जसे खो खो लगोरी आट्यापाट्या वाघाट्या अशा प्रकारचे ग्रामीण भाग ग्रामीण भागातील खेळ ते लोक खेळतात आणि स्वतःचं मनोरंजन करून घेतात दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तींचे जीवन तणावमुक्त असते त्यांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांचं माइंड संध्याका मस्तिष्क संध्याकाळी फार दुखावून जातं आणि त्यांना फ्रे फ्रेश करण्यासाठी थोडं रिफ्रेशमेंट मिळण्यासाठी ग्रामीण भागातील व्यक्ती खेळ खेळतात खेळ मनोरंजनाचे साधन त्यांचे तणाव दूर करते